हॅलो हां अरे कशी आहेस हो हो सगळं ठीक आहे

हां तर मी फोन का केलेला की मी पण आता नवीन गाडी घेतली आहे हो हो होंडाची आहे हो मस्त आहे मस्त चालते हां होय होय तू घेतलीस त्याच्यानंतरच काही महिन्याने घेतली आहे होय होय तर मला विचारायचं होतं की ते ऑनलाईन कर भरतात ना ते त्याचा काय विषय असतो हां तर तो कसा करतात सगळं नाही ते मला पण करायचं आहे ना तसं ते मला काय तर माहीत नाही आहे आणि मला पण आता काय युट्यूब वगैरे आणि तिकडे सर्च करायला काय वेळ नाही आहे आणि आता कसे तरी पाच मिनटं भेटली आहेत जस्ट कामावरून आले तर म्हटलं तर तुलाच विचारूया दोन मिनटात काम होऊन जाईल तर यूट्यूबवर व्हिडिओ सर्च करून बघत राहणे किती तो वेळ जातो हा ना तसंच होते आहे तू कोणाला विचारलेलंस हां देविकाला अच्छा हां तिने पण घेतलेला ना होय होय तिने सगळं बरोबर सांगलं ना हां तुझ्याच लॅपटॉपवर केलास अच्छा नाही मला वाटलं कुठेतरी सायबरला वगैरे जावं लागतं की काय नाही ना हां ना नाही तर लॅपटॉपवरच करेन मग मी आता तर तू सांग जरा कसं काय करायचं आहे होय होय कुठे जायचं अच्छा इकडेच गुगलवरून करायचं ना हां हां ठीक आहे अच्छा असं डायरेक्ट पेमेंट करायचं हां हां ठीक आहे ठीक आहे हां हां हां हो हो त्यात येणारच हो आता जसे जे बोलले आता त्याला मला परत एकदा विचरावं लागेल खरं तर नंबर आणि घेईन मी आधी म्हटलं तुला आधी विचरूया मग त्यांना तिकडे कंपनीला फोन लावूया हो ना तेच करायला पाहिजे अच्छा अच्छा हां हां ठीक आहे सोपं आहे की हो हो असे तुझ्यामुळे चल थँक्स हां ठीक आहे